माझं घर आहे माझा घरासमोर एक पारसबाग आहे त्या पारसबागामध्ये आम्ही अगोदर झाडाच्या भोवताल विटेचे कुंपण करतो विटेच्या कुंपणासाठी मातीची आवश्यकता असते विटेला व्यवस्थित मांडणे व त्याला माती लावणे त्यानंतर ते कुंपण तयार केल्या जाते ते कुंपण तयार केल्यानंतर तिथे कुठल्याही प प्रकारचे जन जनावरं आले नाही पाहिजे म्हणून आम्ही तिथे लाकड लाकड असते ते लाकूड मातीत गाडून त्याला तारेचं असं कुंपण करतो तारेचं कुंपण केल्यानंतर तिथे कुठलेही जनावरं किंवा काहीही येऊ शकत नाही